हा पशुसाठी खाण्यासाठी भरपूर आमच्याकडं पदार्थ आहेत आणि आम्ही टाकले तितके फार कमी आहेत कारण आंबवणं म्हणून जे असते गाईच्या गाईला दूध काढायचं असेल किंवा म्हशीचं दूध काढायचं असेल हां तर त्या किंवा शेळीचं काढायचं असेल तर त्यांना देण्यासाठी आधी आपल्याला पोटभरण होण्यासाठी त्यांच्याकडून मिळण्यासाठी आपल्याला काही द्यावं लागते त्यापैकी एक आंबिल म्हणून एक गव्हाची त्यात मीठ टाकून त्यात त्यातल्या त्यात एक पेंड सरकी पेंड म्हणून असते आपली सरकेची पेंड असते आणि पूर्वी शेंगदाण्याची पेंड वापरली जात होते आणि त्या ठिकाणी अनेक पदार्थ आपण जे आन्नातून जे काही खातो ते ते पण आंबवणं त्यांना जर दिलं आणि हिरवळ गवत म्हणा किंवा चारा म्हणा घास म्हणा किंवा अनेक ठिकाणी पालेभाज्या जशा असतात त्याच्यामधूनही काही व्हिटॅमिन्स त्यांना त्या जनावरांना मिळते आणि पूर्वी आम्ही खास करून जनावरांना म्हणजेच उंट या प्राण्यांना वव्वा आणि गुळ गावरानी गुळ किंवा तूप आणि दूध हे गरम करून आम्ही शेर शेर दोन दोन शेर आम्ही पाजवायचो आणि त्यांना त्यांची हाडं मजबूत होण्यासाठी एक जनावरांची ती काही म्हणतात ते चर्वी म्हणून जे असते जी हाडं असतात र प्राणी मात्राचे त्या श काय म्हणतात बकरीचे ते त्यांना उकळून त्यांचा रस जे आहे ते जनावरांना आम्ही पाजवत होतो आम्हाला त्या ठिकाणी आणवण्या आणण्यासाठी पाठवत होते आणि आम्ही ते त्यांना देत होतो म्हणून उदाहरणार्थ जसं चणा आहे घोड्याला चणा लागतो आहे तसं सरकी पेंड हे म्हशीला आवश्यक्यच आहे हां आणि दिलं तरच आपल्याला ती देईल ना आपणच नाही दिलं तर ती काय देईल तिच्यापाशी उत्पन्न करण्यासाठी काय आहे तर आपला आणि दाता बनून द्यायचं आहे त्यांची काळजी घ्यायची आहे त्यांच्याही जोपासना करायची आहे त्यांच्याकडून जे संतती प्राप्त होते त्यांची पण जोपासना आपल्याला करायची ही बुद्धी आपल्याला प्रत्येकाला कारण त्यांना निरोगी त्यांना राहण्यासाठी त्यांना त्यांचा त्यांचा पाण्यापासून बचाव थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांना गोठा त्यांना राहण्याचं ठिकाण स्वच्छ निर्मळ आणि पाणी आणि भोजन त्यांना जसं मनुष्याला लागते ते देण्यासाठी आपल्याला बिलकुल प्रयत्न केले पाहिजे आणि करायचे आहेत केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे म्हणून कर्मयोगी बनून आपल्याला त्यांचे पण काळजी घेणं जरुरी आहे त्यांच्या पण अधिकार जगण्याचा आहे आणि आपल्याला ते जगवतात आज आपल्याला अन्न जरी पुरवठा कमी जर असेल तर आज आपल्याला ते दूध या माध्यमातून आपल्याला त्यांच्या विष्टेतूनसुद्धा आपल्याला खतातूनसुद्धा आपल्याला शेतीला उत्पन्न मिळते याची जाणीव प्रत्येक मनुष्याला झालेली पाहिजे कारण उदाहरणार्थ उंटाच्या लेंड्या पण आपल्याला पाणी तापवण्यासाठी येतात शेळ्याच्या लेंड्या आपल्याला खूप काही देऊन जातात जसं शेणखतापासून आपल्याला व्हिटामिन्स मिळते आज अन्नधान्यांना सेंद्रिय खतावर आज आपण काय अनेक प्रकारचे फळभाज्या अनेक प्रकारचे हे जे रसायनयुक्त जे आज बनलेलं आहे ते त्याला रसायनाला ता बिदाई देऊन आपण शेणखतावर जर सेंद्रिय खतावर जर आपण जर उत्पन्न जर काढले तर त्याच्यामध्ये चव आणि व्हिटॅमिन्स भरपूर आपल्याला फळ फळाच्याद्वारे भाजीपााल्याच्याद्वारे मिळतात तर ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावं हीच माझा संदेश आहे आणि ते कृतीमध्ये आणावं नुसतं बोलण्यातून नाही तर वागण्यातून कृतीतून दृष्टीतून वृत्तीतून आपला हे कार्यभाग दिसून यावं प्राणी प्राणींची सेवा हीच ईश्वर सेवा हा आहे मनुष्याची सेवा हीच ईश्वर सेवा आहे तर प्राण्याबद्दल मी काय जास्त बोलू शकतो तितकं मी बोललेलो आहे अजूकही खूप काही माझ्याकडं बोलण्यासाठी आहे म्हणून पशुपालन करण्याची ही जबाबदारी मनुष्यावर आहे